अकोला जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवा किंवा सामाजिक आधार याची फार गरज आहे वृद्ध जनतेसमोर ही खूप मोठी समस्या पहायला मिळते कारण अकोला जिल्ह्यामध्ये कुठलीच व्यवस्था ही चांगली नाही आहे आणि इथे फक्त वाईट राजकारणचं आहे त्यामुळे सोशल किंवा सामाजिक कार्यक्रम या गोष्टीमध्ये अकोला जिल्हा हा खूप मागासलेला आहे आणि इथं जे कार्यकारी जे नेते आहेत ते काहीच काम करत नाही